प्रत्येक व्यक्तीला आपल्या फाव फावल्या वेळेत मनोरंजन मनोरंजनाची गरज असते गरज म्हणजे तर काही लोकांना काही लोकांच्या आवडीनिवडीच्या गोष्टीमध्ये वेळ देऊ पाहतात तर काही लोकं वेगवेगळे खेळ छंद नाटक तसेच चित्रपट नमन यामध्ये हे पाहण्यात वेळ घालवायला पाहतात तर यापासून या स त्या लोकांचे मनोरंजन होते तसेच सध्या आमच्या कोकणात नमन खूप बघायला आवडतं त्याच्यामुळे कोकणातील मनोरंजनाचा एक हा भाग झाला आहे आमच्या कोकणातला तर कोणाला आपल्या फा फावल्या वेळेत व्यायाम करायला आवडतो तर कोणाला पुस्तक वाचायला आवडतं तर कोणाला संगीत ऐकायला आवडतं तसेच काही लोकं दररोज ऑफिसला जाऊन कंटाळलेले असतात त्यांच्या काही ठराविक वेळेत वेळ काढून मनासारखं काही मनासारखं काही त्यांना पाहण्याची विच्छा असते तर हल्ली मनोरंजनाचा विषय म्हटलं तर मोबाईलवरती व्हिडिओ पाहणे तसेच चित्रपट बघणे हे सुद्धा लोकांना खूप आवडतं तर सध्या करमणुकीचा विषय सर्व सर्व लोकांमध्ये करमणुकीसाठी विषय कोणतं असेल तर तो मोबाईलवरती व्हिडिओ बघणे तर हा आपल्या लोकांना खूप वाईट सवय लागलेली आहे की सारखं सतत मोबाईलवरती व्हिडिओ बघत राहाणे चित्रपट बघत राहाणे त्याच्यामुळे सर्वांना वेड लागलं आहे ह्या चित्रपटांचं किंवा सर्व वेळ त्याच्यामध्येच आपला वेळ देतात मनोरंजनाच्या दृष्टीतून काही लोकं स्वतःकडे स्वतःची आवड निवड जोपासणं ते वेळ देत देऊ शकत नाही तर त्याच्यामध्ये भारत भारतात अशा वेगवेगळ्या मनोरंजनाच्या क्षेत्रात म्हटलं तर क्रिकेट आता क्रिकेट हा काही सर्व लोकांना खूप आवडतात तो क्रिकेटच्या दृष्टीने क्रिकेट असो किंवा खेळ म्हणजे कबड्डी यासारखे भारत सरकारने कबड्डी हा आंतरराष्ट्रीय खेळ खेळ खेळला जा जावं यासाठी खूप प्रयत्न करत आहेत तसेच राष्ट्रीय खेळ कि क्रिकेट आहे तसेच राष्ट्रीय खेळ कबड्डी हा देखील करण्यात म्हणजे करण्याचा खूप प्रयत्न आहे तसेच मनोरंजन मनोरंजन म्हटलं तर जे उत्तम प्रतीचे निखळ मनोरंजन हे व्यक्तीच्या शरीरावर मानसिक स्वास्थ्य पोषक असते तसेच चकोरच्या आणि धक धकाधकीच्या जीवनाशी शिणवठा व कंटाळा दूर करून मनाला नवचैतन्य व ताजेपणा आणि शरीराला जोम व कार्यशक्ती मिळून देण्याचं प्रयोजन उत्तम मनोरंजनाद्वारे केली जाते तसेच मनोरंजन हे आता